हां सर बोलीये हॅलो हां बोला सर सर फ्रिज तुम्हाला बाय करायचा आहे मग हे तुम्हाला हां ओके ओके अच्छा फ्रीज अजून काही हवं आहे का सर

ओके ओके सर ठीक आहे ना ते आपल्याकडे आहे तुमचं बजेट काय तुम्ही सांगू शकता का ओके ओके सर आता कसं आहे वेगवेगळे कंपनीचे आहेत आता जर सॅमसँग आहे एल जी आहे त्यानंतर अजून आपलं सोनीचं आहे

असे असे अनेक हां असे खूपसे कंपनीचे आहे सर आणि चं बेस्ट आहेत त आता सॅमसेनचा जो आहे आणि एल एल जी आहे सध्या खूप फॉममध्ये चालले आहेत तर तुम्हाला जी फ्रीज हवी आहे तर तुम्हा ला जो बजेट आहेत तुम्ही बोलता आठ एटीन केपर्यंत अठरा हजारापर्यंत ना तर चालेल ना साहेब मी तुम्हाला मी तुम्हाला फोटो पाठवून देईल चालेल ना आणि फोटू हो हो तुम्हाला व्हाट वाट्सअपवर फोटो पाठवेल आणि जेणेकरून तुम्ही जे काही वॅटेज आहे त्याच्या सब खाली मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स लिहून देईल की कुठला किती वॉरंटी आहे किती वॉरंटी नाही किती किती किती प्राईज आहे त्याची किती किंमत आहे ती हे ना आता साधारनत सॅमसेनचीले दहा वर्षाची वॉरंटी असते साहेब ओके तुम्ही जशी जशी ब पैसे जर भरणार तसे तसे ते स्टार्टिंग काही बारा हजारापासून चालू होते तर तुम्हाला माहिती आहे किती महाग महाग फ्रीज आहेत त्यामध्ये वेगवेगळे चांगले चांगले फॅसिलिटीज आहेत

अजून जे काय असेल साहेब मी तुम्हाला एकदम बेस्ट पद्धतीने तुम्हाला एकदम एकदम रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला आणून देऊन टाकेल साहेब जे काय असेल तुम्हाला कुठं माझं सॉप आहे आता सध्या कल्याणला आहे हां कल्याण हां हां आं म्हणजे माझे दोन तीन आहे माझे माझा अजून आहे उल्हासनगरला पण तो माझा छोटा भाऊ चालवतो आहे

म्हणजे आमचं मोठं जे आहेत ते कल्याणला आहे साहेब

मी तुम्हाला वॉट्सअपला पाठव हां बोला साहेब हां ते भेट मी त्यासाठीच बोलतो साहेब तुम्ही मी तुम्हाला फोटो पाठवेल तुम्हाला जे काय आवडलं ते आपण प्रत्यक्षात बोलूच जे काय अमाऊंटमध्ये असेल ते कमी जास्त तुम्हाला करून देऊन टाकेल साहेब

ओके सर

ओके सर आता खूपसे कलर आहेत तुम्हाला कुठल्या कलरमध्ये आता तुम्ही काय समोर असाल तर कसं तुमा दाखवू शकतो ग्रेमध्ये आहे सिल्वरमध्ये आहे

त्यामध्ये ते तुम्हाला पाठवून देईल जे काय असेल तुम्ही एकदा समोरून बघ बघशाल तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कळेल साहेब माझ्या शॉपमध्ये या आणि मी तुम्हाला ॲड्रेस पण पाठवून देतो नी फोटोसुद्धा पाठवून देऊ जे काय असेल

ठीक आहे ठीक आहे चालेल साहेब